तुम्हाला गायन शिकवलेल्या गुरुंबद्दल सांगा आणि तुमचा एखादा गायनाचा अनुभव सांगा मला ज्यांनी गायन शिकवलं त्यांचं नाव आहे श्रीपाद लिंबेकर आणि मी ज्यांच्याकडे आधी गायन शिकलो त्यांचं नाव आहे महादेवराव देशमुख संदीप देशमुख आणि प्रदीप देशमुख अशा मी तीन चार गुरुंकडे गायन शिकलो आहे तर पहिल्या गुरुंबद्दल पहिले आमचे जे गुरु होते ते काही फारसे शिकलेले नव्हते महादेवराव देशमुख त्यांचं गायन जास्त झालेलं नव्हतं पण ते त्यांना गुरूंना शिकवाय विद्यार्थ्यांना शिकवायची आवड आणि त्यांची चिकाटी आणि त्यांची जिद्द खूप मोठी होती तर ते ते कमलाकरराव परळीकर पंडित कमलाकरराव परळीकर यांच्याकडे बेसिक त्यांनी तालीम घेतलेली संदीप देशमुख हेही कमलाकरराव पराळीकरांचे शिष्य आणि त्यांनी आम्हाला संगीत विशारदपर्यंत आमचं क्लास घेतला त्यांनी आणि ते आम्हाला संगीत विशारदपर्यंत गुरू म्हणून होते आणि त्यांनीही खूप सुंदर शिकवलं त्यांचंही गायनावरती प्रभुत्व तेवढंच आहे प्रदीप देशमुख हे होते त्यांनी आम्हाला सुगम गाणी भरपूर संगितली आणि जे माझे आत्ताचे गुरू आहेत श्रीपाद लिंबेकर तर हे पद्मश्री उल्हास कशाळकर यांचे शिष्य आहेत उदय भवाळकर यांच्याकडेही पंडित उदय भवाळकर यांच्याकडेही त्यांनी काही वेळेपुरतं दोन तीन वर्षं त्यांच्याकडेही तालीम घेतलेली आहे गिरीजादेवी त्यांच्याकडेही त्यांनी तालीम घेतलेली आहे आणि तेही ख्यालगायकी करतात श्रीपादलीमी ख्यालगायकी करतात बरेच सगळेच अभंगवाणी वगैरे सगळेच कार्यक्रम करतात आणि त्यांचंही शास्त्रीय गायनावरती चांगलं कमांड आहे आणि ते ही विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करतात श्रीपाद लिंबेकरांविषयी खूप अशा गोष्टी त्या कंपो कंपोजर म्हणून आणि संगीतकार म्हणूनही खूप चांगलं संगीत देतात